मी जी कुर्ती ऑनलाईन मागवली होती त्याचं कापड बिलकुल चांगलं नव्हतं त्यांनी जे प्रॉडक्टचे डिटेल्स दिले होते त्याच्यामध्ये फॅब्रिक डिटेलमध्ये त्यांनी ती कुर्ती कॉटनची असलेल्याचं सांगितलं होतं पण ज्यावेळेस ती प्रत्यक्षात मी रिसीव्ह केली तेव्हा ते कापड कॉटनचं नव्हतं प्लस ते खूप पारदर्शक पण कापड होतं जे की घालण्याला अति बिलकुल सुरक्षित नव्हतं त्यानंतर त्याची जी डिझाईन होती ती सुद्धा ऑनलाईन फोटो शॉ पिंगमध्ये वेगळी दाखवली होती आणि तेच प्रत्यक्षात त्याची डिझाईन जशी ऑनलाईन दाखवली होती तशी नव्हती त्यामुळे ती कुर्ती मला आवडली नाही